हॅलो हॅलो क्रांती हॉटेल का हा मी मानसी बोलते आहे ऑर्डर करायची होती घरी मागवायची होती हां थालीपीठ चालेल था हो थालीपीठ दोन थालीपीठ आणि तवा पुलाव देऊ शकाल हां पण एकदम कमी तिखट हं अजिबात तिखट मीडियम पण नको एकदमच कमी तिखट द्या आणि चायनीजमध्ये अमेरिकन चॉपसी आणि गोबी मंचुरियन ते पण सगळे पदार्थ लेस स्पायसीच द्या हां मंचुरियन थोडं तिखट चालेल ओके ते नाही आहे का अव्हेलेबल आत्ता ओके मग चायनीज भेळ द्या

हो मी जीपे करते चालेल ओके थँक्यू